हां हां बोलतो आहे बोलतो आहे बोला हं बोला की हां हां बोला नं काय पाहिजे आहे तुम्हाला आहे ना कोणता पाहिजे आहे तुम्हाला एक डोअरचा आहे दोन डोवरचा आहे कोणता पाहिजे आहे हो आहे ना त्याची किंमत थोडी जास्त पडते आहे तुम्हाला तो वीस हजाराला मिळतो आणि एक डोवरचा म् बारा हजाराला मिळतो

आ एक तीन श्टारचा आहे एक पाच श्टारचा आहे

टी वी पण आहेत ना तो बत्तीस इंची आहे चाळीस इंची आहे अठ्ठावीस इंची आहे हां हो आहेत ना फ्लॅट आहेत त्याच्या किमतीप्रमाणं हे असतं आहे आता चाळीसचा घेतला तर तुम्हाला तीस हजाराला बसंल बत्तीसचा घेतला तर पंचवीसला बसंल असं म्हणजे त्याच्या किमती असतात नं मिक्सर पण आहेत ना कोणते तुम्हाला पा फिलिप्स आहे बजाज आहे त सोनीचे आहेत हां हां हो ए सी पण आहे तुम्हाला किती टनांचा ए सी पाहिजे आहे एक टन दोन टन त्या टनावर ते असतं आहे ते आणि त्याची किंमत किंमत पण तशीच असते आहे ऐंशी हजार सत्तर हजार कोणत्या किंमतीचं पाहिजे आहे तुम्ही सांगा

हां वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन पण आहेत सहा के जिचे आहेत दहा के जिचे आहेत तुम्हाला किती किलोग्रामचे पाहिजे आहेत त्याच्याप्रमाणं तुम्ही सांगा हं आटोमॅटिगच आहेत मर्फीचे आहेत फिलिप्सचे आहेत आहेत हां ओव्हन पण आहेत ओव्हन पण आहेत आता ओव्हनमध्येसुद्धा कसं असतं की किती वॅटचं वॅटवरती त्याची किंमत असते आहे किती वॅटचं पाहिजे तुम्हाला त् दोन हजार वॅट च् चार हजार वॅट पाच हजार वॅट असं तुम्ही आम्हाला विचारल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक् यू